नमस्ते हा आरोग्यम वेलनेस सेंटरचा फोन नंबर आहे ना मी भाग्यश्री सरपोतदार बोलते आहे मला तुम्ही आयोजित केलेल्या योग आणि ध्यानधारणेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे मला त्याची माहिती हवी आहे मला श्री जोशी जे याचे काम पहात त्यांच्याशी बोलायचे आहे बरं ते आत्ता नाहीत का मग मला काही माहिती हवी आहे ती माहिती तुम्ही मला त्यांना द्यायला सांगा माझं वय एकोणपन्नास आहे मला रक्तदाब मधुमेह हृदयविकार यासारखी कोणती व्याधी नाही मला योग आणि ध्यानधारणा करण्याची आवड आहे त्यातील अजून काही नवीन तंत्र शिकण्यासाठी या शिबिराला येण्याची माझी इच्छा आहे येणारे शिक्षक हे ध्यानधारणा शिकवणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षक आहेत त्यांच्याकडून मला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतील त्यांचं योगावरदेखील खूप प्रभुत्व आहे त्यामुळेही मला त्याचा खूप फायदा होईल याची मला खात्री वाटते पण हा कार्यक्रम कोल्हापूरजवळ असलेल्या पन्हाळा इथंच आहे ना याची वेळ काय असेल हेही त्यांना विचारा हे निवासी शिबिर आहे का आणि हे किती दिवस आहे याचीही तुम्ही मला हे सर्व या सर्व गोष्टी तुम्ही मला कळवा याची फी साधारण किती आहे हे पण मला कळवा आणि त्या फीमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे याचीही माहिती तुम्ही मला द्या आणि फी तिथं आल्यावर भरली तर चालेल का आजका आधीच भरून जागेचं आरक्षण करावं असं तुमचं म्हणणं आहे मी तुम्हाला आरोग्य वेलनेसच्या अकाऊंटवर पैसे पाठवू का दुसऱ्या कुठल्या नंबरवर पैसे पाठवू या शिबिरामद्दे भाग घेण्यासाठी कृपया माझी जागा आरक्षित करा